हा सर गुड आफ्टरनून सर आमच्याकडे गणेशोत्सवाकरिता म्हणजे इव्हेन्ट्स आहे तर त्या निमित्ताने सर आम्हाला फ्लावर्स पाहिजे होते तर तुमच्याकडे सर कोणते कोणते व्हेरायटीजचे फ्लावर्स अव्हेलेबल उपलब्ध आहे तुम्ही सांगू शकाल सर ओके डेकोरेशनकरिता त्याकरिता डेकोरेशन प्लस म्हणजे असं डेकोरेट करण्याकरिता थोडंफार हो काही त्याचे व्हेरायटीज् वगैरे सर त्याबद्दल आम्हाला सांगा थोडंसं

हो सर ओके आणि त्याव्यतिरिक्त सर अच्छा अच्छा अच्छा हा नीलकमल आणि ते गुलाबाचे फ्लावर वगैरे येतात त्यांचा गुच्छ वगैरे गुलदस्त अच्छा तसे आ तशामधून त्याचा रेट वगैरे सर काय आहे तसं थोडंबहुत सांगाल का

हो हो

एक किलोचं साठ रुपये ओके सर त्यामध्ये काय डिस्काऊंट वगैरे सर जर जर सर आम्हाला समजा पाच पाच किलोची काँटिटी घेवायची आहे प्रत्येक याची

हा जास्वंदाचे सर तो पाच किलो पाहिजे होते त्याचे आणि जो गुलाबाचा गुलदस्त राहते तो चार चार किलोचं दोन पाहिजे होते ते आणि शेवंतीचा जो राहते त्यामध्ये थोडं डिस्काऊंट वगैरे सर व्यवस्थितमध्ये लावूनशनी थोडं हो सर हो तेच तर थोडंसं डिस्क काँटिटी जास्त घेतात त्यामुळे थोडं प्राईज पण रिझनेबल म्हणजे आवश्यकतेनुसार थोडंफार डिस्काऊंट करून नाही का ऑफरमध्ये झेंडूचे फुलं सर तीन चार पाच किलो ती लागणार सर

अडीचशे सर थोडंफार आणखी डिस्काऊंट त्यामध्ये होत असेल तर ओके हा हो बरोबर आहे सर ते पण ठीक आहे ना सर आणखी त्याव्यतिरिक्त कोणतं आणखी असं गुलदस्त्याचं सेट वगैरे जसं आपण डेकोरेटच्याचं समोर वगैरे ठेऊ शकतो त्याला आणि तो रीझनेबल रेट राहणार त्याचा ठीक आहे ना सर त्याचे कॉलिटी वगैरे व्यवस्थित राहणार ना सर ते ओके सर ठीक आहे ना सर तसं मी माझं डिसिजन घेते डिसाईट आणि मग नंतर शॉपमध्ये तुमच्या विझिट करते येऊन तुम्हाला समक्ष भेटते ठीक आहे सर

ठीक आहे सर धन्यवाद